रेडिओ टेलिव्हिजन आणि मुद्रित माध्यमामध्ये मराठी भाषेचा वापर हे चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी केला जातो तसं आपल्या व्हिडिओ रेडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणती घटना घडते हे रेडिओच्या माध्यमातून मिळते तसेच बोधकथा आहे कादंबरी आपल्याला मराठी साँग हिंदी साँग हिंदी साँग अशा वेगवेगळ्या प्रकारचा आपण मनोरंजनासाठी रेडिओचा आस्वाद घेत असतो आणि त्यामध्ये मराठी भाषा एवढी चांगली म्हणजे सा बोलतात की आपल्याला त्या मराठी भाषेविषयी अजून आवड निर्माण होते आणि मराठी गाण्यामध्ये जे रेडिओमध्ये सांगतात मराठी गाण्याबाबत त्यांचे ते भावना त्या गाण्यामध्ये खूप भावना दडलेल्या असते अशाच प्रकारचे गाणे आपल्याला रेडिओच्या माध्यमातून मिळते तसेच टेलिव्हिजन टेलिव्हिजनमध्ये आपण आपले दृक्श्राव्य या माध्यमातून आपण न्यूज बघत असतो तसेच आपण साँग्ज सुद्धा बघत असतो कादंबरी अनेक प्रकारच्या मनोरंजनात्मक जसे म्युझिक म्युझिक आणि थे हस् लहान मुलांसाठी टिवले बाहुले असल्यामुळे असं ते त्यांचं पण मनोरंजन होत असतं आणि त्यांना मराठी भा मराठी याच्या टिवले बाहुलेच्या माध्यमातून मुलांना खूप काही शिकायला मिळतं तसेच मुद्रित माध्यमा मधु माध्यमामध्ये म्हटलं तर तर आपलं जसं न्यूजपेपर आहे यांच्या माध्यमातून आपल्याला पण खूप साऱ्या जाहिराती आहे जसं जॉबसाठी जाहिराती आहे आणि न्यूजसाठी ये न्यूजपण आहे वेगवेगळ्या आपल्या तालुक्याच्या डिस्टीक्ट लेव्हलच्या आपल्याला बातम्या मिळत असतात